हो मी माझ्या नियमित खरेदी करणाऱ्या स्टेशनरी वस्तूमध्ये रंगीत कलर कागद कात्री पेन वही कार्टशीट रंगीत कागद तक्ते विविध प्रकारचे पेन यांचा उपयोग करते हस्तकलेमध्ये लागणाऱ्या साहित्यांमध्ये सर्वात आवडतीचं सा विविध ऑइल पेस्ट कलर पेपर पेट्स वॉटर कलर ॲक्रेलिक कलर स्केच पेन रंगीत पेन्सिल इत्यादी वस्तू मी खरेदी करते आणि हस्तकलेमधील सर्वात माझा आवडतं साहित्य म्हणजे रंगीत कागद आणि रंगीत कल रंग आहेत